आपल्या भारत देशाची जी परंपरा जे कल्चर आहे ते आपल्या पहिल्यापासूनच आपल्या संस्कृतीमध्ये रुजत आलेलं आहे आपल्या अंगीकृत झालेला आहे पहिले आपले जे कपडे होते ते आपण व्यवस्थितरीत्या परिधान करत होतो पूर्ण शरीरभरून आपण कपडे परिधान करत होतो आता बऱ्याच प्रमाणात बदलाव होत आहेत पाश्चिमात्य देशांची आपल्यावर बऱ्याच प्रमाणात एक तयार झालेली आहे तर हे आता जे कपडे बदलत गेलेले आहेत त्याच्यामध्ये आपले कपडे कमी होत चाललेली आहेत आणि नवीन नवीन फॅशननुसार आपण कपडे घालत आहोत तर मला हा गं आम्हाला अंग भरून कपडे घालायलाच आवडतात कारण अंग भरून कपडे घातल्यानंतर एक पॉजिटिव एनर्जी असल्यासारखं वाटते